जसं की मराठी भाषा आता खूप कमी बोलण्यात येऊन राहिली आता इंग्लिश इंग्रजी भाषा खूप बोलण्यात येऊन राहिली ऑफिसवर शाळेमध्ये फोनवर कुठे पण पण आताची लेकरं लेकरांना कसं आपण एकं दोनं म्हटलं तर त्यांला ते नाही समजत ते म्हणतात काय आपण ना वन टू म्हणलं तर ते म्हणतात अच्छा वन टू ठीक आहे त्याच्यानंतर मग मराठी भाषेचा वापर खूप कमी होऊन राहिला मराठीची बोली आपली जी मातृभाषा ते आपण कमी बोलून राहिलो आपली हिंदी ते पण खूप बऱ्याचपैकी बोलली जाते आणि इंग्लिश इंग्रजीमध्ये आता इंग्रजी तर आपली भाषा नाही आपली मराठी भाषा आहे आपण मराठी भाषेमध्ये आपला मराठी मातृभाषेचा मान ठेवला पाहिजे भान असलं पाहिजे की ती आपली भाषा आहे